खेळ हे लोकांसाठी मनोरंजनाचे साधन आहे आणि खेळ खेळल्याने किंवा खेळ ब बघितल्याने लोकांना खूप आनंद मिळतो आणि त्यांचं तसं असतं त्यांना तणावमुक्त करणारा पण ना हा एक मार्ग आहे जर एखादा व्यक्ती खूप तणावात असेल तो खेळ खेळत असेल किंवा एखादी खेळ पहात असेल तर त्याचे लक्ष पूर्ण तिकडं असते आणि त्याला जो त्याचा तणाव असते जे काही टेन्शन असते तो त्याच्यामध्ये विसरून जातो आणि म्हणून त्याला एक तणावमुक्त मार्ग म्हणून खेळ हा मनोरंजक आणि मनाला समाधान देणारा असतो म्हणून व्यक्ती त्यातून तणावमुक्त होऊ शकते